अमरावतीत खास म्हणून अंबादेवी ही प्रख्यात आहे अंबादेवीमुळेच अमरावतीची आज शोभा वाढली आहे अमरावतीत जाऊन आपण देवीचे दर्शन घेतो तर आपल्याला एक मनःपूर्वक शांतता वाटते व आपले मनातली इच्छा आपली पूर्ण होते अंबादेवीचे तिथे लोक नवरात्रीत खूप भरपूर दूरदूरवरून येतात दर्शनाला ओटी भरतात करतात तिथे प्रसाद वगैरे पण घेतात आणि अंबादेवीचं दर्शन घेऊन आपल्या मनातल्या इच्छा म्हणतात तर त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतात अंबादेवीचं दर्शन घेतल्याने सगळ्याच्या मना मनातल्या इच्छा पूर्ण करतात ही देवी अमरावतीचं विशेष आहे अमरावतीची अंबादेवी म्हणजे प्रख्यात आहे